तलावाचे पाणी हे एक स्थिर असते म्हणून त्यामध्ये घसरीगोटी शेवाळ खूपच जास्त असते त्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते म्हणून नदीमध्ये पोहणं हे खुल्या पाण्यात पोहण्यासारखं असते पण तेही आपल्यासाठी फार असे सुरक्षित नसते पण जेव्हा आपण विहिरीमध्ये पोहण्यासाठी विहिरीत उतरतो तेव्हा त्यामध्ये पकडायला आपल्याला जवळच पायऱ्या असतात किंवा पाणी काढण्यासाठी जो दोर टाकलेला असतो त्या दोरीचा आपल्याला आधार घेऊश आधार घेऊ शकतो अशा प्र अशा प्रकारे आपण सुरक्षित राहू शकतो